हॅलो हा कोण बोलत आहे हां मला एक मोबाईल खरेदी करायचा आहे रेडमी थर्टीन सी तर याच्यासाठी मला माझ्या मोबाईलवरती काही मेसेजेस आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काही सवलती आणि सूचना दिलेल्या आहेत तर मला तो मोबाईल घेत असताना नेमक्या कोणत्या सवलती मिळणार आहेत त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगाल का हां ठीक आहे म्हणजे मला मोबाईल जर घेतला तर त्याच्यामध्ये डिस्काउंट किती मिळेल आणि त्या मोबाईलमध्ये मला कोणकोणत्या फॅसिलिटीज मिळतील याबद्दल त्याची काही माहिती सांगू शकता का ओके हां हां ठीक आहे आणि या मोबाईलची वॉरंटी किती असेल ठीक आहे मला जर हा फोन खरेदी करायचा असेल तर त्याची मूळ किंमत आणि तुमच्याकडून मिळणाऱ्या काही सवलती असतील तर त्या अतिरिक्त सवलतींचं माहिती मला कशाप्रकारे मिळू शकेल ठीक आहे हां त्या सवलती मला पाठवून दिल्या तर मी नक्की फोन घेण्याचा विचार करते हां